बातम्या कळण्यासाठी लोकमत पेपर आहे संघर्ष आहे दिव्या मराठी आहे सकाळ आहे आरंभ मराठी टाईम्स ऑफ इंडिया इकॉनॉमिक्स टाईम्स तसेच चॅनल न्यूज चॅनलमध्ये टी व्ही चॅनलवरती टी व्ही नाईन आहे आजतक आहे झी न्यूज आहे अशा प्रकारचे सर्व चॅनल्समधून बातम्या कळतात आणि तसेच वर्तमानपत्र मधूनही बातम्या समजतात असेच हे वर्तमानपत्र आहेत